हॅलो मी मीशो वरुन साडी बोलावलेली आहे त्या साडीचं कॉम्बिनेशन खूप छान आहे त्याचं पल्लू त्याची बॉर्डर खूप छान आहे आणि ते कलर कॉम्बिनेशन मला खूप आवडला आणि मी जशी ऑर्डर केली तशीच ती साडी मला मिळालेली आहे आणि ते साडीला खूप छान म्हणजे असे डायमंडस वगैरे आहेत जशी मला पाहिजे होती तशी मला ती साडी मिळाली आणि मीशो वरुन मी दोन तीन महिने झाले ती ऑर्डर केलेली आहे त्याचा तिचा कलर मी धुतली पण पण तिचा कलर वगैरे काहीच गेलेला नाही आहे आणि मला ती छान साडी आवडली